हॅलो हां नमस्कार हां टाटा ए आय ची ऑ लाईफ इन्शुरन्स ऑफिस ना हां मी सारिका गोडबोले बोलते आहे माझी एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसीचा नंबर आहे सव्वीस अठ्ठेचाळीस पंचावन्न अठ्ठेचाळीस हां पॉलिसी मी बारा सप्टेबर दोन हजार वीसला घेतली आहे बारा सप्टेबर दोन हजार वीस हां बरोबर बरोबर आणि ही पॉलिसी फॅमिली कवरेजच्या ह्याच्यामध्ये घेतली असं त्यानी मला त्यावेळेला सांगितलेलं म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमचे बाबा आणि तुमची आई असे तिघेही इन्क्ल्यूड व्हाल असं त्यानी त्यावेळेला मला सांगितलेलं होतं मग ही बरोबर आहे ना तीच पॉलिसी आहे ना ओके बरोबर आहे ना हां हां मग तेच आहे मी त्याचा शेवटचा हप्ता मला वाटतं आहे की बारा सप्टेबर दोन हजार चोवीसला भरलेला होता

हां सर बरोबर आणि चार दिवसापूर्वी काय झालं आहे सर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं आहे मोतीबिंदूचं अठरा नोहेंबरला हां मग हे ऑपरेशन आमचं झालं आहे ते आय केअर हॉस्पिटल हां तिथं झालेलं आहे आणि ते तिथं ॲडमिट होते हां ऑपरेशनचं आणखी बाकीचे रूम चार्जेस औषधं या सगळ्याचा खर्च एकूण टोटल मला बत्तीस हजार चारशे शहाऐंशी रुपये आलेला आहे हां आणि सर्व खर्च मी भरला आहे आत्ता आणि त्याची बिलं पण माझ्याकडं सगळी आहेत भरलेल्याची तर मला आता काय करायला पाहिजे हां तुम्ही सांगू शकाल का की या विम्याच्या याच्या कक्षेमध्ये हे येतं का आणि आणि पुढची काय प्रक्रिया करायला लागेल यासाठी कोणती कोणती कागदपत्र किंवा काय ओके म्हणजे फार काय द्यावं लागणार नाही हां कुठनं हॉस्पिटलमधून बरं हॉस्पिटलमध्ये जो फॉर्म मिळतो तो घेऊन यायचा तो भरायचा बरं आणि त्याची सगळी बिलांची हां बिलां बिल सगळी त्याला लावायची ओके ओके आणि मग तिथे येऊन ऑफिसमध्ये तरी आलं तरी चालणार आहे का घेऊन का तुम्ही येऊन घेऊन जाता ओके ओके ठीक आहे म्हणजे मी तसंच कागदपत्र तयार करून ठेवेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन ओके चालेल चालेल चालेल सर ओके थँक्यू